पक्षी निरीक्षणाला मी अशी एकटी किंवा ग्रुपबरोबर नाही गेलेले माझ्या दारातच भरपूर झाडी असल्यामुळं पक्षी आमच्याकडे भरपूर येतात त्याचं निरीक्षण मी वारंवार करत असते आणि प्रवास पण नाही केलेला कारण दारात पक्षी येत असल्यामुळं बऱ्याचदा सर्व पक्षी मी तिथे बघितलेले आहेत आणि सकाळची वेळ सर्वोत्तम आहे असं मला वाटतं पक्षी निरीक्षणासाठी कारण त्यावेळेला सगळे पक्षी बाहेर पडलेले असतात घरट्यातनं तर त्यांना ती योग्य वेळ आहे असं मला वाटतं आणि खूप सारे पक्षी त्याच वेळेला येतात आणि त्यामुळं त्यांचं निरीक्षण चांगल्या प्रकारे करता येईल असं मला वाट